महाराष्ट्रामधे मराठी भाषा ही स्थानिक भाषा म्हणून आपण तिला इथे बोलत असतो आणि मराठी भाषेचा इथल्या अर्थव्यवस्थेमधे खूप मोठा वाटा आहे कारण की मराठीमध्ये सर्व काही व्यवहार इथे केले जातात आणि व्यवहार करत असताना आता आपण बघतो की बरेचसे लोकं गावामध्ये असतात आणि गावामध्ये राहत असताना त्यांची ते सर्रासपणे मराठी भाषेचा वापर करत असतात अशा परिस्थितीमधे ज्यावेळेस ते काही व्यवहार करतात तर त्यावेळेस त्यांचा मराठीचा खूप तिथे होतो मराठीचा वापर ते तिथे होतो आणी मराठीचा वापर करत असताना तिथे जे काही व्यवहार करतात ते तो व्यवहार करायला त्यांना ते खुप सुरळीत जातं कारण की समोरचा व्यक्ती ही ज्यावेळस त्यांना एखाद्या दुसऱ्या भाषेमध्ये अगर रिस्पॉन्स करत असेल पण रिस्पॉन्स करत असताना ते त्या माणसाला ते मराठीतून बोलत असतात आणि मराठीतून बोलत असताना ते त्यांच्या सोयीचं होतं जे त्यांना काही त्यांच्यापर्यंत जी कन्सेप्ट त्यांना पोहचवायची असते ते चांगल्यापैकी ते पोहचवू शकतात आणि तो व्यवहार तो चांगल्यापैकी करू शकतात त्यामुळे मराठी भाषा ही एक महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा जे गावा खेड्यांमध्ये जे लोक असतात त्यांच्यासाठी मराठी भाषेचा हा व्यापार आणि वाणिज्यच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असते